स्वयंपाक घर म्हणजे स्वयंपाकात मला जेवण बनवायला हे वरण भात पोळी आणि टोमॅटोची चटणी आवडते कारण ते खूप कमी वेळेत हो बनवू शकतो आपण आणि समजा आपल्या घरी पाहुणे आले आणि त्यांना म्हणजे आपण आपली इच्छा आहे की जेवण करूनच पाठवू ते खूप घाई करत आहे तर आपण त्यांना कमी वेळेत हे बनवून जेवण बनवून बनवून जेवण देऊ शकतो कारण जर आपल्या घरी दोन शेगडीचा गॅस असला तर त्याच्यावर आपण एका साईडला म्हणजे वरण टाकू शकतो आणि एका साईडला भात टाकू शकतो आणि बाकी सामग्री तयार करेपर्यंत वरण आणि भात शिजून जाते आणि राहिल्या पाच दहा मिनिटात टोमॅटोची चटणी होते आणि त्या पंधरा तासात पंधरा मिनटात आपल्या पोळ्या होऊन जातात तर असं अर्ध्या तासात आपला स्वयंपाक होऊन जातो म्हणून मला हे वरण भात पोळी आणि टोमॅटोची चटणी बनवायला आवडते आणि ते शरीरासाठीही चांगलं आहे आणि कोणीही म्हणजे वरण भात पोळीला नकार देत नाही म्हणजे कसं ते जेवण चांगलं आहे ना शरीरासाठी म्हणून ते जेवण मला बनवायला आवडते